नमस्कार नमस्कार बोला ना हा हा हा

हा बोला ना चालेल ना सांगा ना म्हणजे का अच्छा शिवताही येते आणि रेडीमेड पण ही मिळतात कपडे दोन्ही पण हा हा शिवताही येते ज क कशाप्रकारची शिवायची जसे म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे डान्स असेल ना कुणाचे गुजराती कुणाचे काही त्याप्रकारे

त चालते ना शिवता पण येते शिवण्याचे थोडे चार्जेस जास्त जातील खर्च आणि भाड्याने घेतलं तर मग कसं की ते दिवसा पण भाडं लागते म्हणजे तो तुमचा गॅदरिंग होईपर्यंतचा आणि मग ते आम्हाला परत करावं लागेल तुम्हाला समजा ज्या कंडिशला आम्ही देऊ तुम्हाला त्या कंडिशला परत करावा लागेल आणि मग त्याला आम्ही कसं स्टीचिंग म्हणजे फिटिंग वगैरे समजा कुणाला लहान मोठा झाला तर ते मग आम्ही फिटिंग वगैरे आम्ही आमच्या स्व स्वखर्चानेच करून देते त्यामध्ये आणि त्याच्या त्याच्यानुसार आम्ही भाडं घेतो तर ते योग्य पडेल भाड्याने कारण की प्रत्येक विद्यार्थी शिवतील त्यांच्याकडे तो तसाच ड्रेस पडून राहील ना वर्षन वर्षभर तर ते परत काही काही मिळणार नाही तर त्यापेक्षा भाड्यानेच घ्यायला पडेल तुम्हाला

हो ना स्वस्तच पडेल कारण की स्वस्तातच पडेल ना ते हो हो त ते स्वस्तातच पडेल ते कारण की कसं आहे शिवायला म्हटलं तर हजार रुपयाचा कपडा आला त्याला मॅचिंग सगळ्या गोष्टी शिलाईचा खर्च आणि मग तो एकच दिवस गॅदरिंगचा जसा दोन तीन दिवस आहे ते तेवढेच दिवस घालणार नंतर पडून राहतील मग आणि आमच्याकडे जसं की किरायाने दिले तर भाड्याने तर दिले कसं होते की तुमच्याकडून एक वाजवी भाडं घेऊ आणि समोर आपण दुसऱ्यांना देतो हो हो हो कॉन्टिटीनुसार आमच्याकडे कॉन्टिटीतच राहते कॉन्टिटीजमध्ये कपडे देतो सर्वांना तर ते स्वस्ति स्वस्त पडन आपण स्वस्त करून देऊन देऊ तुम्हाला कमी कमीत करून देऊ तुम्ही नेहमीचेच ग्राहक आहेत आपण स्वस्तात स्वस्त करून देऊ हो चालेल चालेल मी शाळेला भेटतो

चालते चालते हो हो हो हो हो मी दोन तीन दिवसांनी येतो शाळेला भेट देतो तेव्हा सविस्तर मला तुम्ही लिस्ट लिहून द्या त्या हिशेबाने करून देतो तुम्हाला मग मी सगळं सांगून देईल त्यावेळेला ठीक ओके ठीक हो हो ठीक